आम्ही एकदा नागपूरला जाता वेळेस एक ट्राय करायचं सुचलं होतं की आम्ही तिथे जाऊन हाईक करू म्हणून आणि आम्ही जेव्हा आमच्या मित्रांसोबत आम्ही चार लोक होतो तिथे जेव्हा गेलो तर वरती पहाडावर जायचं म्हणजे रस्ताच होता गाडीनी तर आम्ही तिथे गेलो आणि आम्ही तिथे रात्रभर राहिलो कारण की समोर तसं कारण की रात्री असं म्हणतात की रात्रीच्या वेळेस गाड्यांनी इथं जाऊ नये कारण की सहजासहजी म्हणजे लुटेरे वगैरे लोक असतातच तसं म्हटलं तर म्हणून रात्रीच्या वेळेस असंही जायला कोणालाही भीतीच वाटत होती त्यामुळे मग आम्ही हा जो हाईक म्हणजे आमचं ठरवलेला नव्हता पण असं सहजच झाला असं म्हणू शकतो आम्ही मित्रमित्र सगळे जण आणि मग जसंजसं रात्र जात गेली आणि जसंजसं दिवस होत गेला तेव्हा मग आम्ही सूर्योदय बघितला आम्ही जेव्हा सूर्योदय बघितला म्हणजे सकाळचा तो व्ह्यू म्हणजे त्या पहाडावरून इतका सुंदर दिसत होता म्हणजे सगळीकडे धुकं होतं आणि त्यात तो सूर्याचा उजेड म्हणजे खूपच जास्त सुंदर दिसत होता तर हा एक माझा खूपच जास्त आठवता सूर्योदय आहे